मी एकदा माझ्या नातवाचा वाढदिवस होता मग तो त्याला म्हटलं मी काय भेट द्यायचं याला काय भेट द्यायचं खूप विचार केला परंतु नंतर मी काय केलं माझ्या हस्ताक्षरामध्ये त्याला एक गद्य लिहून पाठवले आणि ते गद्य कशावर लिहिले माहिती आहे त्याचा विषय होता माँ माँ म्हणजे आई आणि मी पहिल्यांदाच लिहिलं आई ही सर्वश्रेष्ठ असते आणि पहिली आई आपली जन्मदात्री असते आणि दुसरी आई ही आपली धरती आई असते मग हे मी त्याला लिहून पाठवलं माझ्या अक्षरामध्ये लिहून पाठवलं आणि माझं अक्षर माझ्या नातवानं काही पाहिलेलं नव्हतं परंतु त्याला ते इतकं आवडलं माझं हस्ताक्षर की त्याने ते माझं ते जपून ठेवलं आणि आता मी कधी कधी त्याच्या इथं जाते ना त्याच्या घरी त्यावेळेस तो मला दाखवतो म्हणते आई मी तुमचं जे गद्य आहे ते सर्व मी जपून ठेवलेलं आहे म्हणतो ते तुम्ही जो निबंध पाठवला होता ना मी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही माझ्या अभ्यासाच्या वहीमध्ये मी तो जपून ठेवलेला आहे आणि मला तो केव्हाही गेली ना मी तो दाखवतो आणि त्यावरूनच मग त्यानं त्याच्या आईचा निबंध लिहिलेला होता म्हणजे त्याच्यावरून तो सुद्धा लिहायला लागला आणि कविता मी मोठ्या मुलासाठी केली होती आणि अशी कविता केली की तू माझ्या जीवनामध्ये आला तेव्हा माझ्या जीवनामध्ये तू आनंद घेऊन आला त्याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये अंधार होता आणि त्या अंधाराचा आनंद म्हणून मी त्याचं नावसुद्धा कवितेमध्ये आनंदच ठेवले आणि तो झाला तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये पूर्ण आनंदी आनंद झाला